बाईक चालवतानाचा सर्वांत महत्त्वाचं आपल्यासोबत हेल्मेट ड्रायव्हिंग लायसन ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे आणि टूल बॉक्स जो साधारण गाडीसोबत येतो की जेणेकरून आपण रस्त्यानी जाताना किंवा वाहन आपण वाहतूक करताना रोडनी आपल्या जर काही आपली गाडी कुठल्या मार्गावर बंद पडली तर आपल्याला काही अडचण आली तर आपण तिथल्या तिथे थोडंबहुत काही ना काही आपण समजून प्लग वगैरे खोलून या काहीतरी चेंज करून आपण ती गाडी चालू करून आपण पुढला प्रवास करू शकतो पण असं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि कधी तांत्रिक बिघाड आलेच तर आपण तो सॉल्व्ह नाहीच करू शकत तर मग काही नाईलाजानी एक तर तिथे थांबून राहावं लागते कोणाची तरी वाट पहावी लागते बोलवावं लागते किंवा मग कोणाची तरी लिफ्ट घेऊन एखाद्या संबंधित जवळच्या ठिकाणी जाऊन तिथल्या एखाद्या मेकॅनिकला आणून आपल्याला ती गाडी दुरुस्त करणे किंवा त्या बाईकला धक्का मारत तिथे नेणे लोटत नेणे किंवा मग दुसऱ्याला लिफ्ट मागून हात पकडून या दोरी बांधून गाडीला ढकलत त्यावर बसून नेणे हा एक प्रकार असतो आणि तो चांगल्या प्रकारचा अनुभव आलेला आहे की एकदा मी बंद पडली होती गाडी तर त्या वेळेस कोणी रस्त्या रस्त्यावर नव्हतं तर असंच मला ते करावं लागलं की एका गाडीला हात पकडून मला आधार घेऊनच दुसऱ्या दहा किलोमीटरपर्यंत त्या गावाला जावं लागलं तेव्हाच कुठं तिथं मेकॅनिकल कडून मला गाडी दुरुस्त करावं लागली